हॅलो श्रिया मला पुढच्या एक महिन्यामध्ये सुट्टी आहे मग मला वाटतं की आपण लंडन ते पॅरिस या दरम्यानचा जो प्रवास आहे किंवा या प्रेक्षणीय स्थळांना आपण भेट देऊ शकतो आहे तर मला वाटतं की आपण दोघं जणं जाऊ शकतो आहे तर तुला जर का सुट्टी असेल तर तू पण तसं नियोजन कर आणि पहिली गोष्ट म्हणजे की तुला कोणत्या तारखा उपलब्ध आहेत किंवा तू कोणत्या तारखेला जाऊ शकते आहेस तुझं कोणत्या तारखेला काम नाही आहे ते बघ आणि मग मला सांग माझं पण त्या पद्धतीनं नियोजन करतो जेणेकरून काय होईल एखाद दुसरा दिवससुद्धा आपला ॲडजस्ट करायला लागू नये आणि तुला सुट्टी किती दिवस आहे ते पण मला सांग मला साधारणतः एक महिना सुट्टी आहे तुला पण स तेवढी असेल तर सांग क्रिसमसच्या दरम्यान तर अतिशय गर्दी असणार त्यापेक्षा आपण काय करूया क्रिसमसच्या आधी जाऊन येऊया जेणेकरून काय होईल आपले जे प्रेक्षणीय स्थळं आहे तिथं गर्दी जास्त नसेल त्याचबरोबर हॉटेल फुल्स नसतील हॉटेल पण आपल्याला इझी ॲवेलेबल होतील दुसरी गोष्ट म्हणजे की जास्त पर्यटक नसल्यामुळं आपल्याला सगळी प्रेक्षणीय स्थळं बघता येतील टॅक्सी म्हण किंवा तिथलं लोकल जे ट्रॅव्हलिंग आहे तेसुद्धा आपल्याला कमी पैशामध्ये बघता येईल तुला काय वाटतं आहे आपण कधीचं बुकिंग करूया जेणेकरून काय होईल सकाळी आपण लवकर निघालो किंवा आपल्याला जी फ्लाईट मिळेल त्या फ्लाईटनं आपण लवकर पोचू विश्रांती घेऊ आणि त्यानंतर सगळी प्रेक्षणीय स्थळं बघता येतील आता मला ज्या ट्रॅवल्स एजन्सीनं हे सांगितलं आहे तर ती ट्रॅव्हल्स एजन्सी अगदी चांगली आहे आणि कमी बजेटमध्ये आहे आपल्याला परवडण्यासारखं आहे पण तुला ते सुटेबल होते आहे का बघ मी एकदा तून त्यांचं कोटेशन तुला पाठवतो कोटेशन चेक कर वाटलं तर तुझ्या ओळखीचं कोण असेल तर त्यांना विचार किंवा असं कर तू एक काम कर तुझ्या ओळखीचे जे लोक आहेत त्यांनासुद्धा एकदा विचार जेणेकरून ते तुझं कोटेशन घेतील आणि त्या कोटेशननुसार जे आपल्याला परवडेल त्यानुसार आपण जाऊया मुळात इथून जाण्याचा प्रश्न नाही आहे विमान बुकिंगचं जे आहे तर ते होऊ शकतं आहे पण तिथं जे लोकल फिरणं आहे तर ते देखील आपल्याला महत्त्वाचं आहे तिथं जर का खर्च झाला तर आपल्याला ते बजेटच्या बाहेर जाईल आणि मुळात जे आपल्याला प्रेक्षणीय स्थळं बघायचे आहेत तर ती पहिल्यांदा लिहून काढ म्हणजे अंतर आपण ठरवुया त्यानंतर कोणत्या दिवशी जायचं ते ठरवुया आणि त्याचबरोबर तिथून किती प्रवासाला वेळ लागतो ते देखील बघ या सगळ्यामध्ये काय करुया माहीत आहे का करन्सी जो ट्रान्झेक्शन जे आहे तर ते आपलं वाढणार नाही याकड लक्ष देऊया तुझ्या ओळखीचं तिथं कोण आहे का जेणेकरून ते आपल्याला सगळे स्थळं सांगतील भारतातला नाही पण त्या भागातला जरी असला तरी चालेलच जेणेकरून त्याला त्या प्रेक्षणीय स्थळांची सगळी माहिती असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुझा कॅमेरा घे माझा कॅमेरा घेतो चांगला कॅमेरा घेऊया जेणेकरून आपल्याला सगळं शूटिंग करता येतील आणि त्या आठवणी आपल्याला ठेवता येतील मला वाटतं की जी प्रेक्षणीय स्थळं आहेत तर ती आपण पूर्ण कवर करूयाच पण ज्या हॉटेलमध्ये आपल्याकडे जे फूड आहे ते मिळत नाही किंवा चांगल्या दर्जाचं फूड आहे तिथं आपण जाऊया राहायला कुठंही आपल्याला चालू शकतं शक्यतो आपण असं बघूया की जिथं नेचर जास्त चांगलं आहे किंवा प्रेक्षणीय स्थळापासून ते अंतर जवळ आहे असं बघूया जेणेकरून आपल्याला ते परवडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की माझं असं मत आहे की आत्ता आपण इथं काय काय बघतो आहे तर जुन्या राजवाड्या जुने राजवाडे बघतो आहे किंवा ऐतिहासिक वस्तू बघतो आहे तर तसं न बघता तिथं जे कल्चर आहे त्या संदर्भात आपण बघूया आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की बाबा ज्या ठिकाणी लोक जास्त जात नाहीत किंवा जी चांगली ठिकाणं आहेत पण तिथं लोक जात नाहीत अशा ठिकाणी जाऊया या सगळ्यामध्ये तुझा सहभाग महत्त्वाचा आहे तुझ्यासोबत आणखीन कोण येणार असेल तर मला सांग आपण तिघांचं बुकिंग करूया